आमच्या भागामध्ये कला शिल्प ह्याचा ह्याचा चांगला प्रभाव पडलेला आहे कारण आमच्या इथं फॅशन डिझायनिंग फॅशन डिझायनिंग चित्रपट जाहिराती ह्यांचे मोठमोठे उद्योगधंदे आहेत त्याचप्रमाणे जाहिरातींसाठी मोठमोठे बॅनर हे आमचे इथे बनवले जातात फॅशन डिझानिंगसाठी आमच्या इथे मोठमोठे शोरूम्स आहे बुटिक्स आहे ज्यामार्फत महिला त्यांचे उद्योगधंदे वाढवत आहे डिझायनिंगमध्ये डिझायनिंगमध्ये पूर्ण याचे बॅनरची डिझाईन फॅशनची डिझाईन मेकअप वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याचा विचार केला जातो आमच्या इथं प्रत्येक ह्याच्यात नवीन नवीन एक एक मोठेमोठे उद्योग वाढत आहे